नमस्कार नमस्कार हा टेलर्सच बोलायले आहे बोला ना कोणकोणते पाहिजे होते सांगाल मग मग किती मुलं आहेत सांगा कोणते असे कसे शिवायचे तर कॅरेक्टर कोणते कसे त्या कॅरेक्टरनुसार पैसे लागतील पण कमी जास्त दीड हजार लागतील डॉक्टरच्या काय जास्त नाही पण सातशे लागतील ते कारण डिजाईन आहेत ना कोटला चांगल्या पुढून डिजायन आहेत नाही तरी ते कपडा हलका आहे ना म्हणून मग त्या ॲप्रॉनचेच सातशे म्हणत आहे ना आम्ही बरं बाकी कोणकोणते शिवायचे आहेत मग ब हो मग सांगा तुम्ही जितके आहे तितके मग बरोबर लावतो आम्ही कमी जास्त करू हो ते कोणत्या वर्गात आहेत किती आहे ते सांगा ना मग आपण लावूच बरोबर बरं शंभर शंभर करा मग कमी हो चालते या ना हो